महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने चार धर्मांचा समावेष होतो एक हिंदू धर्म दुसरा मुसलमान तिसरा जैन बौद्ध आणि जैन धर्म तर यामध्ये प्रत्येक धर्माचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो ख्रिश्चन धर्म पण आहे तर सगळे जुन्या काळी सगळे सणवार एक सगळे धर्म एकत्र म्हणून साजरे करत होते पण आता त्यांचा प्रभाव पडून हिंदू लोकंही वेगवेगळी मोठमोठे मिरवणुका वगैरे काढत आहेत जसं राम रमविला रामाची मिरवणूक आधी निघत नव्हती पण आता आजकाल सगळ्या गोष्टींच्या प्रभावामुळं तीही मिरवणूक फार मोठ्या प्रमाणावर निघते तर कला कलेमध्ये सुद्धा एकमेकांवर एकमेक धर्मांचा एकमेकांवर प्रभाव पडलेला आहे आपण मंदिरांमध्ये पण वेगवेगळ्या प्रभावाची कला शिल्प बघू शकतो त्यानंतर हिंदूंचे गाजावाजा करत आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर सणवार साजरे होत आहेत चाली मूल्य मात्र हिंदू मूल्य मात्र कधीच बदलले नाहीत आणि बदलणारही नाहीत आणि ती आपली जबाबदारी आहे की ते मूल्य मेन बेसिक संस्कार हिंदूंचे हे बदलायला नाही पाहिजेत